वीज विजेमुळे खूप काही नुकसान होऊ शकते आपल्या जीवाला पण त्रास होऊ शकते आणि जसं एख एखाद्या वेळी आपण म्हणजे लाईट चालू करत असतो आणि आपलं अंग ओलं आहे आणि आपल्याला लाईट म्हणजे चालू करणे गरजेचेच आहे तर ज्या विजेच्या धो धोक्यां धोक्यापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला आधी आपले हात स्वछ पुसून टाकणे आणि पायामध्ये चप्पल घालून जाणे त्यानंतरच ती बटन चालू करून लाईट चालू करा त्यानंतर जे काम तुमचे आहे ते तुम्ही करू शकता पण स्वतःला याने सुखरूप ठेवायचं असेल तर विजेपासून दूर राहा कुठेही साठ झालं ना